हां बोल मित्रा का म्हणता

तर काय म्हणतं मग हां आलं होतं जिरासाठी तर गोव्यामधला काय म्हणते वातावरण तर शेतीचं वगैरे काय म्हणते

उद्योग पाणी शेती आपली का म्हणते दैनंदिन शेती हां हां हां हो नारळ चालते सु सुपारीचा उत्पन्न होतं ना सुपारी आहे हां तर वातावरणामुळे का म्हणते शेती तर जमिनीचं काही परीक्षण वगैरे

नाही पण आत्ताच मी नाही का मागं दोन महिन्या अगोदर मी जमिनीची तपासणी केली तर त्याच्यामध्ये त्यांचं सल्ला होता का ज आपल्या जमिनीमध्ये सुपारीचा उत्पन्न आणि उत्पन्न भरपूर प्रमाणात मिळतो तर आपण तर आपण आता दोन मित्र असल्यामुळे मी तुला योग्य असा गायडन्स देतो तर या पद्धतीनं जर आपण जर उत्पन्न जर घेतला दोघे मिळून तर आपल्याला फायदेशीर ठरेल बा असं तर मग कधी मिळू भेटू बरं बरं बरं आल्यानंतर सविस्तर बोलू ठीक आहे ठीक आहे ठी